एक हजार नऊशे नव्याण्णव एक लाख तीस हजार नऊशे एकोणऐंशी दोन लाख एकोणसत्तर हजार नऊशे ब्याऐंशी तीन लाख पाच हजार तीनशे ब्याऐंशी पाच लाख शहात्तर हजार दोनशे एकाहत्तर